पोटदुखी म्हटलं तर जे गावातले लोक आहेत जे आपलं अद्रक किंवा ज्याला आपण आलं म्हणतो त्याचा काढा बनवतात अणि ते पितात नाहीतर जर खूपच पोट दुखत असेल जर पोटाला कळ लागलेली असेल तर मग तेल लावून चांगल्या प्रकारे हलक्या हाताने ते मसाज करतात त्या जागेची जर काही अडकलेलं असेल पोटात ज्याने आपल्याला त्रास होतोय तर तो निघून येतो तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे गावातलं जर आपण बघितलं तर इथं कोणतं मेडिकल स्टोर वगैरे नसते तर मग जे गावातले लोक आहेत ते नैसर्गिक उपचारच वापरतात आणि ती खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे हातोहात उपाय करतात जी जडीबुटी आपण म्हणतो त्याचं मिश्रण मिश्रण करतात आणि काढा बनवतात आणि तो पिऊ घालतात ज्याने की माणसा माणसाचं शरीर आहे ते जास्त साईड इफेक्टही होत नाही त्याने माणसाच्या शरीरात आपण जर गोळ्या खाऊ म्हटलं म्हणजे जर आपलं पोट दुखत असेल आणि आपण बाहेरच्या गोळ्या खाल्ल्या मेडिसीनच्या तर त्याचे त्याच्यामध्ये खूप केमिकल्स वगैरे असतात पण जो गावातले लोकं वापरतात नैसर्गिक उपचार त्यात म्हणजे कोणतंच केमिकल वगैरे नसते ती उलट आरोग्यासाठी खूपच छान असते आणि खूपच चांगला पर्यायसुद्धा असते तो तर असं गावातले लोकं करतात